मी गेल्या आठवड्यामध्ये बजाजचा एअर कूलर घेतला तो अत्यंत कमी जागा घेतो आणि एक वेळ त्याला चालू केल्यानंतर जवळ जवळ पंधरा मिनिटांमध्ये तो पूर्ण रूम जी आहे तो गार करतो शिवाय त्याला फाइ स्टार असल्यामुळे पावर खूप चांगली तो सेविंग करतो लो एपिसेन्शी आहे त्याला आणि प्राईस पण त्याची खूप कमी आहे मी जवळ काय चार साडेचार हजार रुपयाला तो काहीतरी आणलेला शिवाय तो डस्ट फ्रेंडली आहे दिसायला अत्यंत चांगला आहे आणि मी तर सजेस्ट करेन की तुम्ही बजाजचा हा कूलर प्रत्येकाने घ्यावा